मनोरंजन हे क्षेत्र आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि समाजव्यवस्थेसाठी एक अत्यंत चांगलं क्षेत्र आहे आणि या मनोरंजन क्षेत्रामुळं आपला आपलं राज्य लक्षणीय प्रगती करत आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मनोरंजनक्षेत्रातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चित्रपट आणि मालिका नाटकांची निर्मिती याविषयी बोलता येईल चित्रपटांचं वेड आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे मोठमोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या भाषांमधले मराठी भाषेमधले हिंदी भाषेमधले चित्रपट निर्मिती आपल्या राज्यामध्ये केली जाते या चित्रपट निर्मितीमधून अनेक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात त्यांना आर्थिक फायदा होतो पडद्यावर दिसणारे कलाकार त्यांनाही मानधन चांगल्या पद्धतीचं मिळतं त्या माध्यम त्या मानधनावरती कलाकार निर्माता दिग्दर्शक तंत्र तंत्रज्ञ हे त्यांना मिळालेल्या उत्पन्नाचा कर भरत असतात आणि तो कर राज्याच्या महसूल विभागाकडे जात असतो त्यामुळेच राज्याच्या तिजोरीमध्ये भर पडत असते त्याचबरोबर पडद्याच्या मागे जे लोक काम करत असतात म्हणजे एखादी फिल्म जेव्हा आपण बघतो तेव्हा कलाकार जर पंधरा वीस असतील तर त्याच्या मागं जे काम करणारे दोनशे तीनशे लोक असतात त्या लोकांनाही रो रोजगार निर्मिती होते त्यांनाही आर्थिक फायदा होतो त्याचबरोबर चित्रपटाच्या माध्यमामधून अनेक विषयांवरती हे चित्रपट बनवले जातात त्यामुळे समाज प्रबोधन तर होतंच होतं लोकांचा मनोरंजनाचा हेतू सुद्धा साध्य होतो लोक तिकीटं काढून हे चित्रपट बघत असतात ही नाटकं बघत असतात या त्यांच्या तिकीटांमधून जो तिकिटांमधून जो कर निर्माण होतो तो आपल्या राज्याच्या आर्थिक तिजोरीमध्येच जात असतो त्यामुळं आपल्या राज्याच्या आर्थिक तिजोरीमध्ये भरच पडत असते अशा पद्धतीनं लक्षणीय वाढ प्रगती आपल्या राज्याची या मनोरंजन उद्योगानं केलेली आहे असं अभिमानानं सांगता येतं त्याचबरोबर हे जे कलाकार आहेत नाटकातमध्ये मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये काम करणारे त्यांच्या आपल्या जगभरात त्यांना प्रसिद्धी मिळते आणि आपला देश सगळ्या जगापर्यंत पोहोचायला मदत होते